हां बोला ना हां फिरायला का फिरायला जागा फिरायला जागा आहे किल्ले आहेत हां महाराष्ट्रातून आपल्या इथं किल्ली आहे शिवनेरी रायगड आपलं दौलताबाद सिंहगड चांगलं ठिकाण आहे शिवनेरी किल्ला तिथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला होता रायगड हां एक रायगड आहे हो हो हो म्हाई हां करू शकतो ना मदत या ना तुम्ही या ना हां ठीक आहे ना येऊन जा ना हां मी आदर्स मीटमधूनच बोलतो आहे गाईड हां ठीक आहे ना येऊन जा ना ठीक आहे मी इथंच राहतो महाराष्ट्रातूनच राहतो मी

मी पुण्यामध्येच राहतो शिवनेरी किल्ले तिथे तेवढंच जवळपास गावामध्ये राहतो तुम्ही येऊन जा उद्या हां ठीक आहे ठीक आहे चालते हां ठीक